पूर्वीच्या काळापेक्षा आधीच्या काळा आत्ताच्या जी काई पिढी आहे अगदी लहान असो मोठे असो प्रत्येकजण कुठे ना कुठे बाहेर फिरायला जात आहे एकदम म्हणजे स मध्ये साधारणतः कोरोनाच्या काळात जे सगळे घरी होते त्याच्यामुळं आजकाल घरात थांबायला कुणालाही आवडत नाही दिवाळीची सुट्टी असू उन्हाळ्याची सुट्टी असू प्रत्ये तेेक जण कुठे ना कुठे फिरायला जातं म फिरायला गेल्यानंतर आता समजा आपण पुणे शहर बघायला गेलो तर तिथे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर अलीकडे मी तर असं म्हणलं की खूप पर्यटन वाढलेलं आहे पूर्वीच्या तुलनेत पूर्वी घरी खूप कामं असायचे आताही आहेत पण लोकं आता जास्तीत जास्त आपल्या जो आयुष्याचा मना जीवनाचा आनंद घ्यायला सुरुवात करत आहेत की क कुणाचाही काहीही भरोसा राहिलेला नाहीये त्याच्यामुळे प्रत्येकजण थोडीफार शनिवार रविवार जरी अगदी आपल्याला सुट्टी असेल तर लगेचच बाहेर जाऊन काही ना काही एक कुठलं प्रेक्षणीय स्थळ असेल किंवा टेकडी असतील पर्वत असतील तर तिथे जाऊन ते जातात पण ज प्रत्येक पर्यटन जातो त्यावेळेस तो तिथल्या जी परिसराची काळजी घेईल याची याची शाश्वती नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की पर्यटन बाटल्या घेऊन जातील काही खायचे पदार्थ घेऊन जातील जसं की चिवडा असेल चुरमुुऱ्याचा किंवा बाकीचे काही बिस्किट्स वगैरे काही प्रकार असतील तर ते घेऊन जातात त्याचं जे काही कचरा आहे सोबतचा म्हणजे बाटली असेल तर ती तसंच प्लास्टिकची बाटली असेल तर ती तसंच फेकून देतील कचरा व्यवस्थित उचलून ठेवणार नाहीयेत त्यामुळं तिथली जी स्वच्छता आहे किंवा जे प्रसन्न वाटायला हवं तितकं प्रसन्न वाटत नाहीये लोकं खूप कचरा करतात खूप ग कुठेही काही टाकून देतात त्यामुळं त्यांनी आपल्या पूर्ण जे काय आहे आपला देश म्हणा आपलं राज्य म्हणा ह्याच्यावरती फार परिणाम होतो स्वच्छता नाही झाली तर रोगराई वाढणारच आहे ती रोगराई वाचवण्या्साठी प्रत्येकाने आपण फिरायला गेलात आपला कचरा आपल्यासोबत एखादी छोटीशी पिशवी राहूद्या त्याच्यात टाका असं कुठेही टाकू नका जेणेकरून आपल्यामुळं दुसऱ्यांना त्याचा त्रास होईल त्याची काळजी प्रत्येकानीच घ्यायला हवी तुम्ही फिरायला जा फिरायला जायचं काहीही अडचण नाहीये पण तितं गेल्यानंतर तितं ज्या ठिकाणी तुम्ही जाताय तिथली काळजी घ्यायला पाहिजे फुलं तिथं तिथे काही झाडं असतील रोप असतील तिथं तोड तोडले नाही पाहिजे तिथं जे काही सूचना दिलेल्या असतील काही नियम असतील त्यांचे तर त्याचं तुम्ही व्यवस्थित सगळं बघितलं पाहिजे की काय तिथं लि लिहिलेलं आहे काय सूचना आहे त्या सगळ्याच नियमाचं पालन तुम्ही करायला हवं तर फिरायला जाण्यात आपल्याला काहीच अडचण नाहीये ना पण आत्ता लोकं तसं करत नाहीयेत फिरायला भे जातायत आणि सगळीकडे घाण करतायत कचरा टाकतायेत कुठेही रस्त्यावरती काही इ फेकतायेत तर त्याची जर आपण थोडीशी काळजी घेतली की आपल्याला जे काही होईल आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपण जी काही काळजी घेता येईल ती आपण घ्यायला सुरवात केली तर खूप त्याचा चांगला परिणाम आपल्या स्वताःवरती म्हणा आपल्या देशावरती आपल्याला बघायला मिळेल